मी आत्ताच वाचण्यात आलेलं छावा हे पुस्तक मला खूप आवडलं आणि त्यातील त्यांचं काम खूपछान आहे आणि त्यांचं त्याच्यावर आता चित्रपट पण निघालेला आहे त्यांचा चि काम जे आहे ते लहान मुलांपासून मोठ्ठ्यापर्यंत अगदी बोध घेण्यासारखं आहे त्यांचा जो त्यांचे जे अवतरण आहे ते खूप बोध घ घेण्यासारखं आहे आणि त्यांचा जो त्यांची कामगिरी त्यांचं ते धैर्य त्यांचं ते कर्त कर्तबगारीपणा आणि त्यांची जी शान होती ती राहण्याची जी त्यांची पद्धत होती ती खूप छान म्हणजे राजघराण्यातली राहण्यासारखी होती